महाराष्ट्र राज्यामध्ये कलाप्रेमी वर्ग खूप पाहायला मिळतो त्यातले त्यात संगीतासाठी इथल्या प्रत्येक घरामध्ये आदर आहे संगीतासाठी प प्रत्येकजण तेवढाच पॅशिनेट आहे संगीत प्रत्येकाला जोडण्याचा एक दुवा आहे त्यामुळे संगीताचं वातावरण महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक पाहायला मिळतं आणि संगीताचे कार्यक्रमही इथे भरपूर होत असतात त्यातले त्यात पुण्यात आणि मुंबईत अधिकाधिक संगीताचे कार्यक्रम होतात विशेषतः पुण्यात जास्त होतात पुण्यात शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम होतात त्यासाठी बरेच स्थळं आहेत उदाहरणार्थ आलापिनी म्युझिक अॅकॅडमीच्या तिथेही होतं आणि जर का आपण मोठ्या मोठ्या हॉल्सचा किंवा मोठ्या सभागृहांचा विचार केला तर बालगंधर्व सभागृह आहे त्यानंतर अण्णाभाऊ साठे सभागृह आहे त्यानंतर आपण भीमसेन जोशी सभागृह आहे ग दि माडगुळकर सभागृहही आपल्याला इथे आहे आणि इथे भरपूर प्रकारच्या कला संगीत तर होतंच पण संगीताबरोबर नाटक नृत्य चित्रकला अशा बऱ्याच कला या रंगमंचांवरती सादर होत असतात आणि इथले टिकीट दरही उदाहरणार्थ आपण मोठ्या हॉल्सचे बघितले म्हणजे बालगंधर्व असेल किंवा मग किंवा मग ग दि माडगुळकर हॉल असेल असे खूप मोठे मोठे जे सभागृहं आहेत तिथे हजार रुपये तिकीट असतं आणि अशा बऱ्याच ठिकाणी आणि मुंबईला षण्मुखानंद हॉल आहे तिथेही बरेच संगीताचे कार्यक्रम होत असतात बी रघुनाथ हॉल आहे तिथेही संगीताचे कार्यक्रम होतात